आपण मराठी भाषेचा वापर खूप ठिकाणी करू शकतो साहित्य कविता आणि ह्या यास याचा उपयोग आपण स्वतःच्या कलेसाठी करू शकतो मराठी भाषेचा मध्ये गद्य प्रक गद्य आणि पद्य प्रकार आहेत कवी मंगेश पाडगावकर ग दि माडगूळकर यांनी जे आपल्या कवितेत वर्णन केलेले असतात त्याचं प्रत्यक्ष चित्रण आपल्याला करता वो समोर उभं राहतं मंगेश पाडगावकरांनी ने हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवर फुलराणीही खेळत होती हे जे वर्णन केलं आहे ते समोर उभं राहतं आपल्याला की जसं काही एका डोंगरावर पूर्ण हिरव्यागार शालूच पांघरलाय की काय तो नटला आहेच काय काय असं वाटतं आणि ही जी कन् सु सुंदर जी कला आहे ती मराठी भाषेतून आहे ह्याच्यामध्ये अलंंकार आणि त्यानंत त्यानंतर आपल्याला वेगवेगळे अलंकारिक जोडशब्द हे सगळे बघायला मिळतात त्यानंतर एकांकिका नाटके त्यानंतर चित्रपट या सगळ्यातून आपल्याला प्रत्यक्ष कलाकारांचे दर्शन होत असते पु ल देशपांडे हे दिग्गज आपल्याकडं लेखक होऊन गेले त्यांची वऱ्हाड निघालंय लंडनला हे नाटक आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे एकाच वेळेस सहा जणांन चे आवाज काढून ते बोलत होते आणि आज सहा किंवा अनेक जणांचे आवाज काढून बोलत होते पण प्रत्यक्षात व्यक्ती मात्र एकच होती म्हणजे मराठी भाषा ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कशा पद्धतीने बोलली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वऱ्हाड निघालंय लंडनला त्यानंतर आपल्या मराठी भाषेमध्ये कवितेच्या सुंदर ओळींमध्ये इतके महा महत्त्वाचे अर्थ दडलेले असतात की लहान मुलांसाठी वेगळी कविता मोठ्या माणसांसाठी आणि का कवी कवी जो कल्पना करतो कधी कधी जे क कवी कल्पना करतात ती कल्पनासुद्धा अवर्णनीय असतात की ज्याचं वर्णन करणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य होत नाही म्हणजे ही जी कला आहे ती मराठी भाषेमध्ये यि लपलेली आहे आणि हिला म्हणूनच राज्यभाषा असे संबोधतात